राज्यातील सरकारचे महसूल जे महसूल गोळा करायचे भरपूर प्रकार आहेत आपल्या इथे जसं की टोलनाका आहे टोलनाक्यावरती टोल घेतला जातो त्याच्यानंतर तुम्ही ट्रॅव्हलिंग करता तर त्याच्यावरती ते ट्रॅव्हल करताना प्रत्येक गावाच्या सीमेवरती एक टोलनाका आहे तर आपल्याला ते त्याचा टोल कर भरावा लागतो टॅक्स भरावा लागतो त्याच्यानंतर आपलं जी एस टी झालं आता जी एस टी तर सग्गळीकडेच आहे तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जरी गेलात तर त्याचा जे जे आपलं बिल असतं तर तेच्याखाली असतं की जी एस टी वेगळी आणि त्याचे ते पैसे भरले जातात आपल्याला किंवा आपण तुम्ही काही खरेदी करता तर त्याचीसुद्धा तुम्हाला जी एस टी भरावी लागते अ अजून तसं बघायला गेलं तर लोन लोन घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला व्याज जे काही लॉ व्याज असतं इंट्रेस्ट असतो तो आपल्याला भरावा लागतो लोन घेताना पण आणि तुम्ही तेच म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं लोन घ्या तुमचं पर्सनल लोन घ्या किंवा होम लोन बिजनेस लोन तर प्रत्येकाचे जे व्याज व्याजाचं जे टक्केवारी आहे ती वेगवेगळी आहे त्यानुसार हे लोकं महसूल गोळा करतात एजुकेशनल लोन आहे त्याच्यासाठीसुद्धा हे आहे आता लोनमध्येसुद्धा दोन प्रकार आहेत की तुम्ही एक सिक्युअर लोन अनसिक्युअर लोन जे सिक्युअर लोन आहे तेला टक्केवारी कमी असते जे व्याज असतं ते कमी असतं पण जे अनसिक्युअर लोन तुम्ही घेत आहे तर त्याच्यावरती व्याज जे आहे तर ते खूप जास्त असतं अजून तसं कर बघायला गेलं तर आपण भरपूर प्रकारे कर भरतो जे आपण एखादं पाच रुपयची जरी वस्तू घेतो तर त्याच्यामागे आपल्याला म्हणजे कर लावला जातो